त्या दिवशी रात्री मी पुण्यावरून यवतमाळला येत होते तेव्हा मला बारा वाजले व रा रस्त्यावर कोणीसुद्धा नव्हते तर मला एका ऑटोवाल्या काकांनी सोडून देण्यासाठी म्हटले मी त्यांना म्हटले की इतक्या रात्री तुम्ही म्हणजे कसे तर मग त्यांनी मला सांगितले की माझी आता जॉब आहे म्हणजे ऑटो आहे तर मग त्यांनी मला सुखरूपपणे माझ्या घरी पोचवले व याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यांनी मला कोणतीही म्हणजे कोणताही त्रास होऊ दिला नाही व सुखरूपपणे मला त्यांनी माझ्या घरी पोचवले